नमस्कार नमस्कार बोला मॅडम अच्छा म्हणजे हो हो करू शकतो फक्त इंग्लिशमध्ये आहे का पुस्तक हो जमू शकेल फक्त प्रकार कोणता आहे म्हणजे फिक्शन बुक आहे किंवा क्लासिकल हे

अच्छा अच्छा हो हो हो चालेल काही हरकत नाही करू शकतो आपण अच्छा अच्छा अच्छा तरी साधारण अच्छा अच्छा अच्छा हो हो मदत करायला हरकत काही नाही आम्ही साधारण तीन ते चार लोक आहोत सोबत आम्ही काम करतो तर यातील आमच्यात एक जो आहे जो मेडिकल एक्सपर्ट आहे तर त्याच्याकडे काही व्यवस्थित शब्दकोष तयार आहे की काही शब्दांचे आपण पर्यायी शब्द सुद्धा वापरू शकतो तर तुमची हरकत नसेल तर त्यांच्याशी पण तुम्हाला मी कनेक्ट करून देऊ शकतो पण साधारण मला हे विचारायचं होतं की तुम्हाला किती दिवसांमध्ये हे काम कंप्लीट करून हवं आहे अच्छा अच्छा अच्छा अच्छा चालेल म्हणजे पहिलं पुस्तक साधारण दीडशे पानांचं आहे तुमचं

हो हो

हो आपण येस येस काही हरकत नाही आपण एक काम करूया भेटून यावरती चर्चा करूया म्हणजे आपल्याला काही गोष्टी आणखी चांगल्या पद्धतीनं बोलता येतील चालेल ओके येस येस येस मॅडम तुम्हाला व्हॉट्सअपवरती मी मेसेज करून ठेवेन हां चालेल ओके घ्या ओके धन्यवाद हां